हॅलो मी म महिमा बोलते मॅम तुम्ही ममता मॅडम बोलत आहे का वेजिटेबल सेलर्स म्हणून मार्केटमधून ओके मी मला नाही का तुमच्याकडून काही भाज्या घ्यायच्या होत्या तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत अजून हॅलो मला मेथी आणि पालक आणि भेंडी हवी कारण आमच्याकडे कार्यक्रम आहे मोठ्ठा तर मग मला क्वांटिटी पण मोठी तेवढीच हवी तर होलसेल रेटमध्ये मला तुमच्याकडून घ्यायच्या होतं भाज्या मेथी कमीत कमी ॲटलीस्ट मला सहा किलो तरी पाहिजे

भेंडी किलो पाच किलो मला पालक हां पालक पालक जी पाहिजे ती मला सहा किलो पाहिजे

चालेल पालक आणि ओके ओके अच्छा हो तीस रुपये किलो आहे पालक ओके भेंडी जी आहे ती पन्नास रुपये किलो आहे ओके हो सांबाराची गड्डी वगैरे भेटेल का तुमच्याकडे फ्रेश सांब सांबार आलं लसून पण सुद्धा लागेल हो आलं लसूण पण लागेल मला आणि लसूण का भाव दिलं तुमच्याकडे किती रुपये किलो आहे लसूण शंभर रुपये किलो आहे अच्छा तर त्याच्यामध्ये मोकळा जो लसूण असतो तो आहे की गाठीवाला लसूण आहे दोन्हीही आहे तर त्याचे काही रेट माहिती पडेल का मला तो आहे ऐंशी रुपये किलो ओके तर हे मला सगळं काउंट करून मिनिमम कितीपर्यंत माझं जातील भाजीचं मला लसूण जे आहे ना ते तुम्हाला सांगते की मला तीन किलो पाहिजे कळ्याकळ्यांचं आणि अद्रक जे आहे मला ते दोन किलो पाहिजे आणि सांबार सांबार जो आहे तो मला चार किलो पाहिजे तर माझं असं बजेट की कमीत कमी माझं तीन साडे तीन हजारपर्यंत होऊ शकते का अच्छा ओके म्हणजे माझं माझं बजेट मी तेवढा काढला आहे

ओके ठीक आहे ना मला एक सांगा घरपोच केलं तर त्या डिलिवरी बॉयचे काही आम्हाला चार्जेस लागेल का अच्छा ठीक आहे चालेल मग आम्हाला घरपोच करा आणि हा पेमेंट जो आहे तो तुमचा कसा आहे कॅश पेमेंट आहे की आम्ही ऑनलाईन करू शकतो ठीक आहे मी चालेल कॅश पेमेंट करते हं चालेल मला उद्याला ना मला उद्याला कमीत कमी नऊ वाजेपर्यंत डिलेवरी पाहिजे ठीक आहे चालेल काही इश्यू नाही मग आज सायंकाळपर्यंत मला सात आठ वाजेपर्यंत मिळालं तरी खूप ओके ठीक आहे मग थँक्यू